ओम हां आज रात्री आपण नक्कीच जाऊ या मूव्ही बघायला कारण की ती मू आणि ती मूव्ही खूप ब्लॉकबस्टर आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे पण माझे फ्रेंड्स जे तिथे तेवढ्यात राहतात मी त्यांना सांगितलं आहे की शंभर दोनशे रुपये जास्त देऊन तुम्ही ती मूव्वीची तिकीट तुमच्याकडे ठेऊन द्या मग आपण जाऊया आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचं ते पण राहील आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत जाऊन आपण बघूया आणि ती मूव्ही खूपच छान आहे छावा मूव्ही ती मी त्याचा ट्रेलर बघितला आहे खूपच मस्त आहे आणि ते आपल्या हिस्ट्रीबद्दल सांगितलं आहे त्याच्यात जसे संभाजीराजे संभाजीराजे किती आयडियल आहेत आपल्यासाठी कितीच त्यांनी आपल्यासाठी आपल्याला स्वातंत्र मिळवून द्यासाठी आपल्याला पुढच्या आयुष्यात चांगलं जीवन भेटण्यासाठी खूप जास्त कष्ट केलेले आहेत आपल्यासाठी लढले आहेत ते दुसऱ्या देशांसोबत त्यांनी त्यांचा जीव कसा पणाला लावला त्यांनी किती त्यांचे ते हा हाल होऊ दिले त्यांच्या ज बॉडीचे पण त्यांनी आपल्यासाठी शे शेवटपर्यंत लढले आणि आपल्याला माहीत असायला पाहिजे ही गोष्ट सर्व का कारण आपला आपल्या जनरेशनला ही गोष्ट माहीत असली तरं आपण पुढच्या जनरेशनला सांगू शकू आपल्या आपल्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आपल्याला कळलं आणि आपण ईऑर्बिटला जाणार आहोत तर तू आता डायरेक आपण ती डायरेक्ट मला तू तिथेच भेट तिथे आपण सगळं ते गोळा होऊ सर्वजणं मग आपण तिथे जाऊया पण तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे आपण एक असे जागा शोधू आणि तिथे आपण भेटूया जसं डीमार्टच्या साईडला वगैरे तिथे एक कॅफे वगैरे आहे तर तिथे भेटूया तिथून आपण सर्व सोबत जाऊया तर मग आपण जायचं मी निघायच्या अगोदर वगैरे कॉल करेल असं आणि तू आणि तू नक्कीच ये ती मूव्ही बघायला कारण की ती मूव्ही आपल्यासाठी आपल्या जनरेशनसाठी खूपच छान आहे तर तू आणि तूच काय सर्व लोकांनी ही मू्ही बघितली गेली पाहिजे आपल्याला ते कळलं गेलेलं पाहिजे की काय असते काय नाही सर्व आपल्याला आपल्या जीवनातली आपल्या हिस्ट्रीमधलं आपल्याला नॉलेज असलेलं पाहिजे अच्छा ठीक आहे आपण भेटूया मग चल बाय